हॅलो हॅलो सानिका काही नाही बसले होते टी वी बघत होते हो झालं तुझं झालं बाकी तब्बेत कशी आहे काकण हा मराठी मूव्ही ना दोन दिवस आधीच बघितलेली छान आहे ना तशी मूव्ही थोडे सीन वगैरे आहेत म्हणा रोमांटिक मूव्ही आहे हा तसं त्यातला ॲक्टर वगैरे म्हणजे त्यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत पण असं नाव युनिक आहे ना त्या काकण म्हणजे सगळी स्टोरी त्याच्यावरच आहे अजून अजून तर तू इंग्लिश मूव्ही बघतेस का मराठी आणि हिंदी पण नाही बघत आता सुट्ट्यांमध्ये तेच काम करावं लागत आहे बोर होत आहे हो ना कुठे बाहेरही नाही जाऊ शकत उन्हामुळे आणि मग आता घरात बसून टी व्ही बघा अग तुला ती थ्री इडियटवाली मूव्ही माहीत आहे का मी कित्तीवेळा बघितली असेल थ्री इडियट अमीर खानवाली अजून तुला कोणकोणत्या मूव्ही आवडतात म्हणजे तू बघितल्या आहेत अरे हा ती माझी पण फेव्हरेट मूव्ही आहे अजून काय करते खेळत असते का काही आणि इन संध्याकाळी वगैरे

अजून बाकी कसं काय म्हणतं आहे सगळं अभ्यास तर आता करतच नाही आहे आपण बरं चल ठेवते मग थोडं काम आहे